मी जास्तपैकी पानावरती लिहायचं म्हणजे जास्त प्रेफर करते कारण पानावरती लिहिण्यासाठी आपल्या हाताची एक्सरसाइज होते आणि ते आपलं हॅन्डरायटिंगसुद्धा सुधारते आणि तेहीसुद्धा आपलं कामाला येतं आता हे लॅपटॉपमध्ये लिहिलं किंवा मोबाइलमध्ये लिहिलं हे अतिशय जास्त महत्वाचंसुद्धा नाही आणि तेही कधी कधी डिलिटसुद्धा होऊ शकतो आणि त्यामध्ये लिहिणं म्हणजे आळस येणे असतं आता जसं आपण हातानी लिहिलं आहे कुठल्या वहीवरती कुठल्या पेननी तर ते आपल्या हाताची व्यायाम होते तर हातामध्ये हातानी लिहिणं एखाद्या पुस्तकावर पानावर आणि पेन धरून पेन्सिल धरून लिहिणं ही एक चांगली स्वभाव आहे आणि चांगलं अतिशय चांगली गोष्ट आहे कारण आफ्टरऑल आपण मी एवढं वर्ष अभ्यास केलेला आहे कॉलेजमध्ये येऊन जाऊन लिहिलंय कॉलेजमध्ये येऊन लिहिलंय स्कुलमध्ये लिहिलंय तर आपलं पानामध्ये लिहिणं ही चांगली गोष्ट आहे आणि आपल्याला ही सवय ठेवलंच पाहिजे की कधीही कुठे गेलो की छोटीशी डायरी घेऊन जाणं काही गोष्ट जर आपल्याला आवडली किंवा त्याबद्दल लक्षात ठेवणं असेल तर ती गोष्ट आपण पानावर लिहू शकतो आता हेच आपण जर का ती फोनमध्ये लिहेल आणि कधी फोनची चार्जिंग निघून जाणार तर ते फोनमध्ये लिहिलेली गोष्टीसुद्धा आपल्याला आठवत नाही राहणार आणि जी डायरी जरी आपण नेहमी आपल्यासोबत घेऊन जाणार कुठे ना कुठे तर ती आपल्यासोबत कॅरी असणार आहे तर आपण ती डायरीमध्ये लिहिलेल्या गोष्टी आपल्याला लक्षात राहील कुठे गेल्यानंतर म्हणून डायरीमध्ये लिहिलेली गोष्ट ही अतिशय खूप चांगली आणि महत्वाची गोष्ट आहे कारण ही प्रत्येकवेळी आपल्यासोबत असणार कारण फोन कधी असेल किंवा नसेल किंवा चोरीला जाईल आपल्याला अजिबात माहीत नाही उद्या काय होणार हेही नाही माहीत म्हणून डायरीमध्ये लिहिणं नेहमीच जास्तपैकी करते किंवा मलाहीसुद्धा हे करणं अतिशय जास्त आवडतं